माझ्या गावाच्याबद्दल सांगायचं म्हणजे मला माझ्या गावा लहानपण खूप आवडत होतं लहानपण सगळ्यांचं खूप मस्त असते पण माझं खूप वेगळंच होतं कारण की माझ्या लहानपणामध्ये ना मी खूप इन्जॉय केलं ते झाडावरचं ते पक्षी उडवणं ते शाळेत जाणं ते लेकरांले परेशान करणं माझं गाव तसं खूप चांगलं आहे हे असे सगळेच म्हणतात आणि मला पण खूप खूप जास्तच वाटते अन् माझ्या गावाच्याबद्दल सांगायचं म्हणजे तिथं हिरवी हिरवी झाडे त आहे पक्षी प्राणी हे सगळं आणि ती रोज सकाळची चिमण्यांची किरकोळ बापरे खूप खूप आनंद होतो हे सगळे ऐकून आणि स सांगण्याचे म्हणजे मी कशी करत होती तर शाळेत जात होती समजा मी तेव्हा पाचवीत होती आणि माझ्या गावामधे एक छोटीशी शाळा होती तर तेव्हा आम्ही ना त्या शाळेमध्ये इतकी मस्ती केली खूप जास्त सर टीचर खूप खूप भांडत होते आम्हाला माझ्या मम्मीला माझ्या पप्पाला नाव सांगत होती की तुमची मुलगी खूप आगाऊ आहे खूप परेशान करते असं होतं माझं गाव आणि म्हणून मला माझं गाव खूप आवडते